हा कोण बोलत आहात तुम्ही हो का हो मग आमच्याकडे माझ्याकडे स्कार्पिओ गाडी आहे मग चला तुम्ही पाहण्यासाठी हो छान आहे ते पाहण्यासारखं म्हणजे प्राचीन काळातले तिथे छान फोटोज आहे आणि मोठं आहे गार्डन वगैरे आहे छान आहे ते पाहण्या पाहण्यासारखं तर तुम्ही येत असाल तर या हा ठीक आहे पैसे आम्ही घेऊ पाचशे रुपये हा ठीक आहे ठीक आहे तुमचं सात सीट आ आहे ना तर मग बरोबर आहे पाचशे रुपये ठीक आहे ठीक आहे हो तिथं जेवायला पण आहे

जेवण्यासाठी वरण भात भाजी पोळी चटणी वगैरे लोणचं सगळं आहे हा हा ठीक आहे